हॅलो हा गुरुकृपा रेस्टॉरंटचे मॅनेजर बोलत आहात का सर मला प्लीज मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोलायचं होतं ओके हां सर मी वेट करते हां हॅलो हां सर गुरुकृपा रेस्टॉरंटचे मॅनेजर बोलत आहात का सर मी वैशाली चौधरी जवळजवळ एक तास झाला मी ऑर्डर दिली होती तुम्हाला पण अजून मला ऑर्डर मिळालेली नाही हा सर हो सर पण आता निअर अबाउट एक तास होण्यात आलेला आहे आणी माझ्या घरचे सर्व फॅमिली मेंबर्स वाट बघत आहेत ओके सर हा सर पण सर या आधी मला कधीच असं वेळ झालेला जाणवलं नव्हतं आज पहिल्यांदा मला हे जाणवत आहे हो सर याआधी मी प्रत्येकवेळेस तुमच्याकडंनंच सर्व्हिस घेतलेली आहे पण पहिल्यांदा मला असा अनुभव येत आहे सर ओके सर धन्यवाद सर हा सर प्लीज लवकर पाठवाल ओके थँक्यू सर